मला शिक्षणाची खूप आवड होती पण घरच्यांची परिस्थिती ठीक नसल्यामुळे मी शिकू शकले नाही म्हणून मला वाटते की माझे मुले शहान शिकले पाहिजे मी ही रोज त्यांचा अभ्यास घेतो त्यांच्या वह्या बघते त्यांनी अभ्यास केला की नाही ते बघते त्यांनी अभ्यास नाही केला तर त्यांच्या रागावते रोज बघते त्यांना शाळेमध्ये काही शिकवले घरी अभ्यास काय दिला ते बघते आणि अभ्यास केला नाही तर त्यांच्याकडून अभ्यास घेऊ शकते